काही ईसांपूर्वी मी ओकला ह्या कंपनीची घरगुती पिठाची गिरणी घेतली भरपूर चांगली आहे म्हणजे पोर्टेबल आहे खाली जे चार वेल्स दिलेत ते स्मूथ आहेत इकडून तिकडे हलवायला भरपूर सोपं पडतं त्याची वायर जी दिल्ये ती ब बऱ्यापैकी लांब आहे म्हणजे सॉकेट जरी लांब असेल तरीपण आपण ती वापरू शकतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही म्हणजे गहू बाजरी किंवा चण्याची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ काहीही आपण त्यात दळू शकतो जे पीठ येतं त्याची क्वॉलिटी पण चांगली आहे जास्त बाहेर उडत नाही आणि कंझम्पशन पण मला वाटत नाही की जास्त येत असेल त्याचं जे झाकण आहे ते प्रॉपर दिलंय बाहेरून ते सन्मायका लावलेला आहे प्लायवूडला तो पण अॅटरॅक्टिव्ह आहे चांगल्या क्वालिटीचा आहे तर मला हे भरपूर आवडलं आणि पण सहजपणे त्याचे जे जाळ्या वगैरे दिल्यात त्या चांगल्या आहेत साफ करायला ब्रश वगैरे पण च् बरोबर दिलेला आहे आणि साफ करायला पण सोप्पं आहे पीठ काढायला पण सोप्पं आहे लावून द्यायचं फक्त आणि पूर्ण झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक एक सायरनचा आवाज येतो म्हणजे आपल्या तिथे जवळ उभं राहिलाच पाहिजे असं काही नाही ते सायरन सारखा आवाज आला की समजायचं की आपले गहू संपलेले आहे आणि दळण आपलं पूर्ण झालंय तर अशाप्रकारे भरपूर चांगलं प्रोडक्ट आहे हे